मराठी भाषेचा इतिहास मराठी भाषेमध्ये आधी संस्कृत होती चौथ्या चौथ्या उ उद्मा चौथ्या शतकात मराठी भाषेचा उगम झाला मराठी भाषेस तसं तर गावची वेगळी राहाते शहराची वेगळी भाषा राहते पुण्याची म्हटले तर ते पुणेकरी भाषा राहते मुंबईची पण भाषा मराठीच आहे पण ती पर वेगळीच आहे कोष्टी लोक आहे त्यांचामध्ये पण मराठी भाषा आहे पण काईक शब्द वेगवेगळे असतात जसं तुम्ही जेवण करून घ्या तुम्ही जेवल्या का असे म्हणजे वेगवेगळे शब्द येतात त्या भाषेमध्ये पुणेकरी भाषेमध्ये पोहा आहे कांदेपोहे आहे तर ते कांदा आम्ही कांदापोहा म्हणतो ते कांदेपोहे म्हणतात अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळी भाषाच राहते मराठी पण मराठीच राहते पण एक दोन शब्द त्यांचे असे वेगळे राहातात तर अशी ती मराठी भाषेचा अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य होते आणि जगभर लोक मराठी भाषेत बोलायचे